एक बाइकर म्हणून मी जेव्हा बाईकवरून प्रवास करतो तेव्हा काही आव्हानांना मला सामोरे जावे लागते त्यामध्ये खराब रस्ते तसेच खराब हवामान ह्याचाही सामना करावा लागतो विशेषत पावसाळ्यात बाईकवर प्रवास करणे खूपच अडचणीचे जाते शहरातून जात असताना अरुंद रस्ते रहदारी याचाही अडथळा असतो गावाबाहेर वन्य प्राण्याचा ही अडथळा असतो सामोरे जाताना विशेष काळजी विशेषत कुत्र्याच्या पाठलागापासून तुम्हाला सावध राहावे लागते आणि तसेच बाईक व ची काळजी घेणे ही बाईकचा प्रवास करताना आवश्यक आहे बाईकमध्ये पेट्रोल आहे का ऑइल आहे का आणि ब्रेक्स वगैरे ठीक आहेत का लाईट्स ठीक आहेत का इत्यादी गोष्टी तपासून मगच मी निघतो हा चाकामध्ये चला ठीक आहे